एक दिवस मी नागपूरला जात होते तर अम आम्हाला आम्ही पंपवर थांबलो तर आम्ही बघितलं की त्या पंपवरचं वॉशरूम जे आहे खूप खराब म्हणजे हायजीन नावाची काही गोष्टच नव्हते तिथे आणि आपण स्कूल कॉलेजेसमध्ये पण वॉशरूमची खूप बेकार स्वच्छता काही ठेवण्याची काही हेच नाही आहे खूप खराब खराब काही हायजीन नाही आहे आणि आपण कुठेही गेलो कोणत्या पर्यटन स्थळावर तरीही तिथे वॉशरूमची हालत खूप खराब आहे आणि नेमकं म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू तशी तेलकट पदार्थ आणि ते कशा तेलामध्ये दररोज तेल ते बदलवत नाही आणि समोसे जरी कोणत्या हॉटेलमध्ये असले तर त्यांचे किचन किती खराब असते आणि खाण्यापिण्याच्या वस्तू जर का तेलकट खाल्लं तर आपली तब्ब्येत पण बिघडू शकते आणि ते लोकं तिथंच बनवतात तिथंच ठेवतात त्याच्यावर माशा लागतात तर ते खाणं म्हणजे काही आपल्या आरोग्याला बाधा म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे तर आपण विचार करून आणि आम्ही कुठेही गेलो तरी तिथं स्वच्छता नसते जसं वॉशरूम बश्टॉपवर गेलं समजा तर तिथे पण वॉशरूम किती खराब असते आणि नेमकं म्हणजे तिथे स्वच्छता नाही पॅड वगैरे टाकून राहतात आणि लहान मुलांचे डायपर वगैरे सुद्धा तर हेच म्हणायचं हाय की आपल्याला आपली स्वच्छता ठेवायची आहे तर नेमकं कशी स्वच्छता ठेवायची ती लोकांना समजत नाही आ तेच तिथं काही झालं का तिथंच टाकून द्यायच्या पिशव्या तिथेच टाकून द्यायच्या म्हणजे आपल्याला काही कळतच नाही नेमकं की कसं काय करायचं सगळं स्वच्छता ठेवायची आहे जागोरि आपण स्वच्छता ठेवली तर सगळे ठेवतील नाही तर आपणच असं खराब केलं की स सगळेजण ते तिथे कचरा दिलं का सगळेजण तिथेच कचरा टाकतात